आमच्या हिंदू धर्माप्रमाणे आम्ही आमच्या घरी सर्व सण साजरे करत असतो त्यामध्ये दिवाळी सण हा सर्वात मोठा साजरा केला जातो त्याचबरोबर तुळजापूरच्या अंबा मातेचं नवरात्र आम्ही फार थाटामाटाने साजरा करतो गुढीपाडवा चैत्रीय नवरात्र असे छोटे छोटे सण आम्ही सा आनंदाने साजरे करत असतो